हो ना माझा आधार नंबरवरती माझा फोन नंबर जो घालायचा असतो तो घालायचा राहिला होता किंवा झाला होता पण तो अपडेट झाला नव्हता आणि त्याच्यामुळे फार प्रॉब्लेम्स येतील अशी मला काळजी वाटत होती परंतु मी तो आता अपडेट करून घेतला आहे आणि अपडेट केल्यानंतर देखील काय म्हणजे समस्या का येत आहेत हे काही मला कळत नाही आहे म्हणजे मला एकंदर माझं जे इन्कम टॅक्स रि फाईलींग करायचं असतं रिटर्न्स फाईल करायचे असतात तर ते फाईल करताना डायरेक्टली बँक अकाउंटच्या मार्फत ते होतात पण त्याच्यासाठी आधारला बँक डि फोन नंबर डिटेल्स लागतात पण मी खरं तर ते अपडेट केलेले आहेत पण तरी सुद्धा तो का मला समस्या येते आहे कळत नाही किंवा आणखी काही त्याच्यामध्ये समस्या आहे की काय हे पण मला कळत नाही आहे तर त्यासाठी काय करायला पाहिजे हे काही कळत नाही आहे तर काय न नक्की काय म्हणजे ह्याच्यातून काय होऊ शकेल असं वाटतं किंवा काही का आणखी मला काही अडचणी येतील का तुम्हाला काय वाटत आहे